पाच दहा दोन हजार एकोणीस नऊ बारा दोन हजार वीस पं पंधरा सहा दोन हजार स् वी एकवीस नऊ दहा दोन हजार बावीस दोन पंधरा चार दोन हजार तेवीस